सध्या हे म्हणजे शेतकरी आत्महत्या हे प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्याच्यामागे कारण म्हणजे हवामान बदल होत आहे शेतकऱ्याला जेव्हा त्या पिकाला खरी गरज आहे पावसाची किंवा उन्हाची म्हणजे वेगवेगळ्या वातावरणाची त्या पिकाला जेवढी गरज आहे ते आप मिळत नाही आणि त्याला कारणीभूत हा माणूसच आहे कारण वेगवेगळ्या फॅक्टरीज आपण ज्या बांधतो आहोत त्याच्यानंतर आपण झाडं न लावता पण तोडतो आहे जी मा जी मागची जी झाडं आहेत ती आपण म्हणजे तोडतो आहे मागे लावलेली अगोदर लावलेली फॉर एनी रिझन म्हणजे कोणतंही कारण असू दे आपण ती तोडतो आहे जसं की पेपर बनवायचं असू द्या आपण जे वह्यांचे कागद असे बनवतो ते बनवायचे असू दे तर त्याच्यासाठी कोणते पण कारण असू दे आपण ते तोडतो आहे त्याला कारणीभूत आपणच आहोत आपण जर या गोष्टी केल्याच नाहीत तर शेतकऱ्यांवर ही वेळ येणे म्हणजे येणारच नाही ना आपण अधिक झाडं लावली तर वातावरण स्थिर राहणार आहे आपण जर घाण पाणी केलं नाही समुद्राचं वगैरे कचरा एकाच ठिकाणी टाकला तर तेवढंच म्हणजे आपण जर काही केलं तर ते आपल्याला मिळणारच आहे ना जशास तसे ही म्हण आपल्याला माहितच आहे त्यामुळे आपण व्यवस्थित राहिलो निसर्गाशी निसर्गाची हानी ही आपली हानी आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच म्हणजे गरजेच्यापेक्षा जास्त करण्याची काही गरजच नाही सो मी म्हणेन की आपण झाडं तोडण्याऐवजी जर ती लावली ज्यात तर त्याचा अधिक म्हणजे मदत होईल आपल्या शेतकरी मित्रासाठी त्याच्यामुळे जे सायकल चालू आहे चार चार महिन्याची उन्हाळा पावसाळा हिवाळा ती व्यवस्थित चालू राहील आत्ताच तुम्ही बघत असाल तर एवढं हानी होते आहे ना म्हणजे पडला तर पाऊस एवढा पडतो आणि उन्हामुळे तर माणसांना एवढे स्ट्रोकचे प्रॉब्लेम झाले आहेत की विचारायला नको त्याच्यामुळे आपण जर निसर्गाला राखलं तर निसर्ग आपल्याला राखणार आहे थँक्यू